मी त आम्हाला तुरीवर आणि हरभऱ्यावर अळ्या पडल्या होत्या तेच औषध पाहिजे होतं आम्हाला कोणकोणते आहेत ते सांगा नं तुम्ही किंमत कशी आहे पाच एकर शेत आहे तर पंप किती पडतील त्याचे तूर अडीच एकर आहे आणि हरभरा अडीच एकर होता किंमत बरोबर लावा मग पन्नास पंपाची पाहिजेच होती दोन्हीवर चालते का ठीक आहे मग येतो दुकानाला ठीक आहे येतो पण बरोबर लावा मग रीझल्ट वगैरे बरोबर असंल ना शंभर टक्के लागलंच ना बरं ठीक आहे मग हो ठीक आहे हो हो